अजिंठा लेणी ही मला खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखे ठिकाण वाटले कारण त्या लेणी या दगडामध्ये कोरलेल्या आहे आणि त्या पाहिल्यावरच आपल्याला असं वाटते की या खूप प्राचीन संस्कृती आहे ही भारताची खूप प्राचीन संस्कृती आहे आणि प्रत्येक लेणीमध्ये गौतम बुद्धाच्या खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत की ती पाहिल्यावर आपण काही वेळ स्तब्ध होऊन जातो इतक्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत दगडामध्ये कोरलेल्या आहेत आणि खूप नक्षीकाम केलेलं आहे दगडावर खूप सारं कारण बुद्ध संस्कृती ही भारताची मूळ संस्कृती आहे त्यामुळे मला हे ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण व तितकेच अनोखे वाटते